शेती सगळ्यात जास्त निसर्गावरच अवलंबून असते कारण आजकाल कसं झालं का पाऊस हा पावसाळ्यामध्ये कधीकधी येतच नाही जून महिना निघून जाते जुलै महिना पण निघून जाते आणि पाऊस येत नाही त्याच्यामुळं शेतकर्याचं खूप नुकसान होते अशा वेळेस आम्हाला जोखीम पत्करल्याशिवाय दुसरा काही मार्ग नसते मग आम्ही बरेचदा बर्याच अशा कंपन्या राहतात ज्यांचा म्हणजे आम्ही शेतपिकाचा विमा वगैरे काढून ठेवतो आणि विमा काढून आमचं जर कधी खूप नुकसान झालं तर त्याच्यापासून आम्हाला थोडी सवलत मिळते आणि जर आपलं एखाद्या वेळ पिकं पेरलं आणि पाऊस आला नाही बर्याचदा असं होतं की कपासी पेरतो कपासीनंतर तूर पेरतो आणि पाऊस येत नाही मग ते पूर्ण पिकं नष्ट होऊन जाते वाया जाते मग ते वाया जर गेलं तर अशा वेळी आम्ही काय करतो का त्याचं लगेच दुसरं पीक पेरतो बर्याचदा दोबार पेरणीसुद्धा त्याला म्हणतात म्हणजे कापूस पण रिटर्न पेरतो किंवा तूर सोयाबीन पण पेरतो पण बरेचदा असं होतं की खूप वेळ निघून जातो मग ते पीक पेरून काही उपयोग होत नाही तर आम्ही शेवटी ते तसंच सोडून देतो आणि त्याच्यामध्ये भाजीपाला संभार मेथी असे घेऊन आपला उदरनिर्वाह करतो का मग बरेचदा ते शेत तसंच राहू देतो आणि नंतर पावसाळी पिकं न घेता हिवाळी पिकं घेतो हिवाळी पिकामध्ये मग आपण कापूस च्या कापूस तर नाही लावता येत पण आपण कांदे किंवा भाजीपाला गहू याचं उत्पादन घेऊन मग आपण हिवाळीमध्ये हिवाळ्यामध्ये ते पेरून उन्हाळ्यामध्ये त्याचं उत्पादन घेऊ शकतो